सकाळी उठल्याबरोबर आंगणामध्ये सडा टाकायचा म्हणजे कसं शेणाचा सडा टाकायचा शेण कालवायचं बादलीमध्ये आणि पाणी टाकून सडा टाकायचा आमच्या वडलाच्या घरी तर खूप खूप साऱ्या सडा टाकाय लागे शेण कसं आहे शेणानं देवघर वगैरे सारवायचं शेण म्हणजे लक्ष्मी आहे शेणामध्ये गाईच्या शेणानं कुठे शेणाचा सडा किंवा असं सारवलं आपल्याला घरचं आपल्याला लक्ष्मी आहे शेणाची म्हणून आपण शेणाचा सडा टाकतो आणि गोवऱ्या करायच्या शेणाच्या त्या विस्तवा म्हणजे चुलीमध्ये लावायच्या गोवऱ्या खालून वरून काढून मध्यामध्ये गोवरीत खूप छान स्वयंपाक वगैरे होतो गोवऱ्याचा गोवऱ्या म्हणजे एक प्रकारची काळी लक्ष्मी आहे शेण म्हणजे गाईचं असं आहे ते आणि सगळं गाईच्या शेणामुळंच खूप छान आहे गाईचं गोमूत्र शेण इतकं उपयोगात येते की ते काही म्हणजे न हे नाही आहे आपण आता कसं आहे मग आताचे लोक वापरत नाही पण आमच्या वडलाच्या घरी वगैरे आम्ही खूप केला आहे शेणाबद्दल असा खूप गाईच्या वगैरे खूप